कथकली कथ्थक मणिपुरन लावणी हे भारम भरतनाट्यम् आहे हे पारंपरिक नृत्याचे प्रकार आहे एखादा चांगला नृत्यक होण्यासाठी त्याच्या अंगात कौशल्य लवचिकता त्या गाण्यावर नाचण्यासाठी वेगवेगळ्या मुवमेंट चेहऱ्याचे चेहऱ्याचे त्याचे हावभाव हे असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि आपण भारतीय संस्कृतीमध्ये जर नृत्य आहे त्या नृत्यावर आपण डान्स करत आहो आजही ते नृ संस्कृती आपण राबवत आहे तर ही खूप चांगल्या प्रकारची बाब आहे